त्यामध्ये मम्मी माझ्या लहानपणी अजिबात हात सोडायची नाही अजून एक म्हणजे माझ्या मामाकडची जत्रा मामाकडची जत्रा माझी खूप अशी मोठ्ठी मानली जाते म्हणजे खूप भारी अशी जत्रा असते आमच्या मामाकडे त्यामध्ये म्हणजे तिथे तर खूप गर्दी असते खूप म्हणजे अजून पण मी आता मी मोठी झाल्यावर गेली आहे तरी सुद्धा तिथे मला हरवल्यासारखं असं वाटतं म्हणजे भीती वाटते हरवली वगैरे तर एवढी गर्दी असते तिथे लोकांची त्या जत्रेन म्हणजे रात्रीची लोटंगणं वगैरे असतात ना देवा देवळाभोवती आणि तिथे म्हणजे ती एक गोष्ट मला खूप अशी बं बघावीशी वाटते म्हणून मी त्या जत्रेला जाते आणि मग दुसरी आणि म्हणजे माझ्या आमच्या इकडे गावात होणाऱ्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या गावातील जत्रा मोठमोठ्या त्या पण मी मजे आमचे व कोणी पाव्हणे वगैरे असतील तर त्यांच्याकडे जाऊन ते जत्रा म्हणजे अटेम करते त्यामध्ये मी माझ्या गावची जत्रा कधी चुकवत नाही आणि मामाकडची जत्रा मला कधीतरी म्हणजे एका वर्षी चुकते कारण आता माझं हे सगळे म्हणजे स्टडीज वगैरे असतात त्यामुळे कॉलेजला सुट्टी वगैरे न मिळाल्यास चुकवावी लाग लहानपण लहान असताना मी जायचे जत्रेला म्हणजे दहावीपर्यंत तर दरवर्षी जायचेच मी मामाकडच्या जत्रा किंवा आमच्या घरच्या म्हणजे गावातल्या जत्रा असेल त्यामध्ये खूप मज्जा यायची त्याची